स्थानिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया अशी असते की तुम्हाला दोन पासपोर्ट साइज फोटोज् लागतात आधार कार्ड लागतात वडिलांचं इनकम सर्टिफिकेट लागतात इव्हणं राशन कार्डची झेरॉक्स लागतात ॲड्रेस प्रूफसाठी तुमचं इलेक्ट्रिक बिल दिल्या जातं आणि तुमचं जन्माचं जो दाखला आहे तो इव्हन दिल्या जातं जसं काही जसं हे जे डाक्युमेंटस् आहेत ते आहे मुन्सिपल कार्परेशन शाळा ज्या असतात मनपाच्या ज्या शाळा असतात त्यामध्ये दिल्या जातं त्या गव्हर्नमेंटच्या शाळा असतात त्यामध्ये हे डाकोंट्स कम्पल्सरी यूज करतात तर ह्या शाळांमध्ये मोफत ह्या शाळांमध्ये फीस काही लागत नाही मोफत असतात आणि त्या आपल्या प्रायवेट हायस्कूल आहे जसं के जी वन के जी वनच्या नर्सरी स्कूल आहे त्यासाठी जे डाक्युमेंटस् आहे तर त्यामध्येपण सुद्धा दोन पासपोर्ट साइझच्या ऐवजी तुमहाला चार पासपोर्ट साइझ लागतात का डाक्युमेंटस् म्हणजे आधार कार्ड लागतं इव्हण आई वल् वडिलांची इन इन्कम सर्टिफिकेट लागतं वडिलांच आधार कार्ड लागतं परत राशन कार्डची झेरॉक्स लागतं इलेक्ट्रिक बिलाची झेरॉक्स लागतं इन ॲड्रेस प्रुफसाठी आणि त्यासाठी फीस पण असतात तर फीस जे आहे ते कमीत कमी नाही म्हटलं तरी नर्सरींना पन्नास हजार आहे वर्षाला फीस आणि प्रत्येक वर्ष बघून प्रत्येक विषय जसजसे वर्ष वाढत राहतात म्हणजे जसं जे एज्युकेशन आपण घेत राहतो तशी तशी फीस वाढत राहते तर म्हणजे स्थानिक शाळांमध्ये ह्या ज्या पहिले पहिल्याते एक ते चार दहा ते वर्ग आहे एक ते ते दहा ते वर्ग आहे त्यामध्ये काहीच फीज नसेल त्यानंतर मग तुम्हाला कॉलेजेस अटेन करता जेव्हां अकरावी बारावी जॉइन करता तर तेव्हां तुम्हाला थोडीफार फीस भरावी लागते ॲज अ फॅकल्टीनुसार आर्ट कॉमर्स सायन्स जे तुम्ही घ्यालं आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगपासून नर्सरीपासून इव्हन ते के जी वन के जी टू ते आफ्टर टेनपर्यंत तुम्हाला फीस द्यावीच लागतात हा एक फरक असतो